आमच्या गावाकडे परिसर खूप स्वच्छ राहतो आणि चांगला राहतो आमच्या गावामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी सतत राबत असतात आणि आमच्याकडे थंड वातावरण आहे आणि आमच्या गावामध्ये आम्हाला विहिरीकडे पाणी आणायला जावं लागते आमच्याकडे आम्ही आ माझे आईवडील शेतात राबतात आमच्याकडे सकाळी खूप चांगले वातावरण असते आम्ही सगळे शेतामधी कामं करायला जातो आणि संध्याकाळी आल्यावर खूप चांगलं वातावरण राअते आमच्या गावामध्ये